चांगल्या वैद्यकीय सेवा मिळवण्यासाठी गरिबी हा अडथळा असणं असं काही योग्य वाटत नाही गरीब लोकांना किंवा खेडेगावातील लोकांसाठी सुद्धा आरोग्यसेवा सुलभ करण्यासाठी सुचवायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये चांगल्या पद्धतीचे आधी तर प्राथमिक आरोग्य केंद्र असतात काही ठिकाणी विचित्र चित्र आहे की डॉक्टर जायला शक तयार नसतात पण अलीकडची युवा पिढी ह्यासाठी सक्षम आहे बऱ्याच प्रकारचे प्रोग्रॅम्स राबवून शिबिरं घेऊन ह्या प्रकारची जनजागृती केली जाते मोतीबिंदूसारखे वयस्कर लोकांना होणाऱ्या समस्या असतील ज्याला बरेचदा प्रत्येकाला सामोरं जावं लागतं किंवा काण कानाने कमी ऐकू येणं असेल कानाच्या मशीन्स वाटणं असेल चष्मे डोळे तपासणी शिबिर असेल किंवा ह्या महिलांना हिमोग्लोबीनसारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतं आहे मग अशा वेळेला ती शिबिरं घेऊन मार्गदर्शन करणं आणि ती त्या गोष्टी राबवणं यासाठी सरकार चांगल्या पद्धतीत प्रयत्न करत आहे हे कोविडवरून लक्षात येत आहे पण तरीसुद्धा कुठेतरी तो निधी कमी पडतो की काय असं होऊन जातं मग इतर क्षेत्राना मिळणाऱ्या सोयीसुविधांच्या तुलनेत आरोग्याकडे पाहणं किंबहुना ग्रामीण जिथे बरेचदा श गरीब लोकांचाच वावर दिसतो अशा ठिकाणी सोयीसुविधा पुरवणं हेसुद्धा महत्वपूर्ण ठरतं तिथे असणारे स्वच्छतेचे प्रश्न असतील कारण आरोग्याच्या समांतर स्वच्छतासुद्धा चालते आणि अशा अस्वच्छ ठिकाणी राहायला राहून से स्वतःवर उपचार करून घेणं हे कोणालाच पटत नसतं मग अशावेळेला मग ही घाण करतं तरी कोण तर असणारे पेशंट्स किंवा त्यांचे नातेवाईक म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांना किंवा रुग्णांनाही ते कळायला पा हवं की आपण कुठे शेतात बसलेलो नाही आहोत तर एका इमारतीमध्ये आहोत जिथे आपल्यावर आणि आपल्यासारख्या काही इतर रुग्णांवर उपचार होत आहेत मग अशावेळेला तिथे स्वच्छता ठेवणं ह्याचं भान राखणं अत्यंत गरजेचं राहतं आणि तिथे असणाऱ्या मशीनरीज हळूहळू वाढत आहेत सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करतं ही आनंदाची बाब आहे पण ते अजून प्रयत्न होणंही आवश्यक आहे हे तितकेच खरे